हो मी इंडियन आयडॉलचे प्रोग्राम बघते आणि ते मला बघायला खूप आवडतात कारण ते तिथे जे गाणे बोलायला येतात ते किती दूरदूरहून येतात आणि ते आपले जे टॅलेंट आहे ते तिथे सादर करतात आणि मला पवनदीप आणि अरुमिताचे गाणे खूप जास्त आवडत होते आणि मला खूप जास्त आवडतात माझे गाणे सुधारण्याचा त्याचा तर काही वाटा नाहीच आहे पण मी त्यांच्यासारखं बोलायला गाणं म्हणायला करते ज्या पद्धतीने अरुमिता गाणं बोलते त्या पद्धतीनं मी प्रयत्न करते की तसं मी गाणं गुणगुणायला हवं आणि मला त्यांचं गाणं खूप जास्त आवडतं आवडतं